हॅलो हॅलो दिव्या मॅडम आपल्या कंपनीमध्ये जे आपली सिक्युरिटी सिक्युरिटी आहे तर ते आपल्या सिक्युरिटीबद्दल आपल्याला जरा काय का काही सा काय सांगता येईल माहिती जरा

अच्छा हां

अच्छा

अच्छा अच्छा अच्छा हां बोला

अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अरे बापरे

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल अच्छा अच्छा ठीक आहे मग त्या तुमचा तो मुद्दा जो आलेला आहे तुमचा जो कामाच्या वेळेत तुम्हाला जो लोड येतो तो आपण नक्कीच तो मुद्दा आहे ना तो आपण फॉलो करू आणि काय तुमचा स्टाप तुम्हाला जर कमी पडत असेल तर आपण स्टाप ॲवेलेबल करून करून घेऊ

नक्की नक्की नक्की नक्कीच नक्कीच ओके ओ ओके सर ओके ओके बाय